लेझीम लेझीम हा महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट प्रकार आहे आणि तो शक्यतो गणपती किंवा देवीच्या नवरात्रामध्ये खेळला जातो तेव्हा एकतर आपल्या शरीराची कवयत पण होती आणि एकतर आपलं व्यायाम पण होतं त्यामधून आणि आपल्याला वेगळेच आरोग्य व उतपणाने निर्माण होतं त्याच्यामधन त्याच्यामुळं आपल्याला आनंदही निर्माण होतो आणि बघणाऱ्याचा पण दृष्टिकोण खूप वेगळा असतो जेव्हा खेळतात जे लोकं तेव्हा बघणाऱ्यांना खूप आनंद देतो त्यांचे जे हालचाली असतात त्या हालचालीमध्ये पण लोकांना खूप आनंद मिळतो ते जेव्हा खाली वाकतात वर उंच उडी मारतात आणि गिरकी घेतात शरीरा भोवती तेव्हा हा वेगळाच प्रकार जाणवतो त्याच्यामुळं आणि लेझिम मध्ये आपल्यालाही भाग घेऊन खेळाव वाटत तेव्हा असं वाटतं वय जरी साठ सत्तर असेल तरी म आपण पण त्यांच्यासारखं उड्या मारून खेळावं काई की अशी आपली एक भावना निर्माण होती